हो कारण याच्यामधे शिकण्यासारखं पुष्कळ काही आहे एकतर याच्यामध्ये पहिलं तर तुम्हाला कॉमर्स लाईन आहे अकाऊंट डिपार्टमेंट आहे याच्यामधे आपण त्या व्यवहारामधे हिशोब खूप पुष्कळ गरजेचा आहे त्याच्यामधे अजून अनेक ठिकाणी आपल्याला क्लिअरन्स परत त्या हिशोबाची देवाणघेवाण कशी करावी व्यवहार कसा असो याबद्दल आपल्याला जा त्याच्याबद्दल आपल्याला एक ज्ञा ज्ञान मिळते आणि अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळे शिकायला भेटतात आपल्याला तसंच आदर्श भूमिका बघायला गेलं तर त्याच्यामधे आपल्याला क्लर्कची ज्याच्यामधे आपण सुरुवात तिथून करतो की फॉर्म भरण्यापासून ज्या अकाऊंट ओपनिंगचा फॉर्म भरणं त्याच्यानंतर तो पुढे त्याचा अकाऊंट ओपन करून देऊन त्याला सर्विस प्रोवाईड करणं सर्विसमध्ये त्याला काय कस्टमरला आपण काय देणं क्लाईंटला काय देऊ शकतो त्याच्यावर का त्याला काय सर्विस आहे आपली सर्वि सर्व्हिसमध्ये ए टी एम मधे फॅसिलिटी काय आहे विमा त्याला का को कुठ् कितीपर्यंत काय ए करू शकतो त्याच्याबदले डिपॉझिट ठेवलं आहे त्यावरती आपण त्याला इंटरेस्ट किती देणार ह्याबद्दलही माहिती देता येते तसं कॅशयरमधे आपण गेलं कॅशयर कॅशमदे पण आपण बघायला गेलो तर अनेक शा शिकायला भेटतं आपन व्यव व्यवहारामदे ज्या अनेक गोष्टी ज्या आपल्या कॅशमदे आपण करतो ट्रान्झॅक्शन करतो त्याच्यामधे अनेक फेक नोटा येतात त्या परत त्याच्यामधे डा डा डूप्लिकेटचं प्रमाण वाढलेलं आहे नोटांचं ते आपण ओळखू शकतो तसेच अनेक साईबर क्राईम होत असतात त्याच्यामधे त्याही आपण त्याच्यावर पण रोखू शकतो आणि अनेक गोष्टी त्यामुळे आपण इतरांनाही त्यामुळे आपण ज्ञान देऊ शकतो आप ह्यामुळे आपण हे भूमिका चांगल्याच असेल